प्रिया मॅडम बोलता का मला स्किनकेअरबद्दल थोडी माहिती हवी होती धाराशिवमधून बोलते माझी स्किन ऑईली स्किन आहे हा आणि हां चेहऱ्यावर पिंपल्स पण खूप प्रमाणात आहेत आणि नोजवरती ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स पण आहेत

नाही कुठलीही प्रोडक्ट नाही वापरत मी ॲक्च्युली न्यू फेसवॉश आहे हो हो चेहरा धुतल्यानंतर ड्रायनेस येते आणि नंतर एक तासानंतर चेहऱ्यावरती ऑइल अजून येतं नाही काहीच नाही वापरत ट्वेंटी टू नाही जंक फूड तर मी खातच नाही जास्त ड्रायनेस आहे ओके हा ओके येते हां सनसिल्क नाही कंडिशनर वगैरे काही नाही यूज करत हा कुठे अ कुठे विजिट करायचं अच्छा ओके ह हां